नुकतीच मी ॲमेझॉन डॉट कॉमवरती कपड्यां कपड्यांची खरेदी केली शर्ट व पँट दोन्हीही खरेदी केले दोन्हीही माझ्या सायजचे मिळाले दोन्ही हे दोन्हींची दोन्ही घरपोच मिळाले आणि योग्य मापाचे आणि योग्य दरात मिळाले यो दोन्ही योग्य मापाचे आणि योग्य दरात मिळाले आणि त्यांनी निश्चिती दिले होते की ठराविक कालावधीमध्ये जर ह्यांना ठरावीक कालावधीच्या आत जर यांना काही झालं तर आम्ही तुम्हाला ते बदलूनही देऊ त्यामुळे मी निश्चिंत होतो जर ह्यांना काही झालेच तर हे बाबा बदलूनही मिळतील त्यामुळे मी निश्चित होतो आणि कपडे हे खूप चांगले होते शर्ट सुद्धा चांगला होता आणि पॅन्ट सुद्धा चांगली होती त्यामुळे मी निश्चिंत होतो नाही खूप चांगले होते कपडे आणि कपड्यां टिकणारेही होते कपडे टिकणारेही आहेत आणि रंग सुद्धा खूप चांगला आहे पॅन्टचा रंग आणि वेगळा आहे आत्तापर्यंत जे आत्तापर्यंत ज्या प्रकार ज्या प्रकारचे की ज्या रंगाचे कपडे मी खरेदी केले होते त्यापेक्षा मी म्हटलं जरा वेगळे रंग बघू किंवा जरा वेगळे डिझाईन बघू तर हर म्हणूनच मी जरा बघितलं जरा वेळ लागूदे म्हटलं पण जरा वेगळे रंग आणि वेगळे डिझाईन बघू तर मला तसे सापडले थोडा वेळ लागला पण मला तसे रंग डिझाईन आणि मापाचे बरोबर सापडले आणि तसेच मी खरेदी केले आणि ते सुद्धा चांगले लागले खूप चांगले आहेत कापडही चांगलं आहे कापडही चांगलं आहे ते एक एकंदरीत हा अनुभव खूप चांगला होता म्हणजे कपडे हे जे कपडे मिळाले आहेत जे गे घरपोच आले आहेत ते खूप चांगले आहेत आणि पुन्हा खरेदी करेन आणि विशेष म्हणजे याच्यावरती किंमतीवरती सवलत मिळाली आहे डिस्काउंट मिळाला आहे